तुमच्या आमच्या राज्यामध्ये मराठी भाषा ही फार छान आहे मराठी भाषा बोली ही आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी संत एकनाथ महाराज संत गोरोबा काका ते असे ह्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रंथ काढले आहेत आणि मराठी भाषा त्यांनी आपल्याला स् त्यांच्यापासूनच आपल्याला मराठी भाषा शिकायला मिळाली मराठी भाषेची सुरुवात झाली त्यांच्यापासनं